फोटोंच्या जुन्या हार्डक्लॉपी क क्लिक केल्या आहेत कारण काय होतं की जे जुने फोटो असतात ते काही दिवसांनी असे द धुरकट धूसर होत जातात त्याणम ते क्लिक करून ठेवले की ते आपल्या मोबाईलमध्ये आपल्या लॅपटॉपमध्ये छान राहतात हवे तेव्हा आपण ते उघडून बघू शकतो पण एक आहे की जेव्हा आपण जुने फोटो अल्बममध्ये बघत असतो तेव्हा तो एक फोटो नजरेसमोर असतो पण आपल्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये त्याच्यामागच्या खूप आठवणी असतात म्हणजे अरे हा तेव्हाचा तो फोटो म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या लग्नातला फोटो असेल तरे हां तेव्हा आपल्याबरोबर हे होतो ते लग्नाला असं असं म्हणजे त्याच्या मागे एका फोटोच्या मागे खूप साऱ्या स्मरणातल्या गोष्टी आपल्याला पुन्हा आठवतात रिकॉल होतात आणि क ते बघताना आपली अशी कुठेतरी भावनिक गुंतवणूक नक्की असते जुन्या फोटोच्या बाबतीमध्ये कारण त्या पिढीमधलं आता काही जण मोठी जमली त्या फोटोमधली आता काही जण मोठी झालेली आहे काही जण काळाच्या पडद्याआड गेलेली आहेत काहींनी खूप छान नाव कमावले त्यातली जी चिल्ली पिल्ली असतील समजा फोटोमध्ये तर आता त्यांची लग्न होऊन त्यांना मुलं झालेली आहेत हे जे सगळे आपली भावनिक त्याच्यात गुंतवणूक असते ह्याचं जास्त कौतुक वाटतं आणि क नव्या डिजिटल फोटोमध्ये असं वाटतं की अरे हां फोटो काढला नाही आला डिलीट केला पुन्हा काढला किंवा एका ह्याचे न सेकंदाला आपण धडा धडाधडा फोटो काढू शकतो आणि मग ते आपण बघून कुठला चांगला आहे तो ठेवू शकतो कुठला नाही आवडला तो डिलीट करू शकतो म्हणजे असे फायदे तोटे दोन्हीचे पण आहेत पण जुन्या फोटोमध्ये जी आपली अटॅचमेंट असते आपली म्हणजे अगदी आपण आपल्या कॉलेजच्या दिवसामधले फोटो त्यानंतर आपण स्वतः आई झाल्या च्या वेळचे फोटो आणि मग ते फोटो आपण आपल्या नातवंडांना दाखवणं आपल्यापेक्षा खूप लहान असलेल्यांना दाखवणं हा जो काही आनंद आहे जुन्या फोटोंमधला त्याचं जे भावनिक मूल्य आहे त्याची कशामध्ये किंमत करता येणार नाही आणि पुन्हा कसं आहे की हे भावनिक मूल्य प्रत्येकाचं वेगवेगळं असतं कारण एखाद्या फोटोबद्दल एखाद्याची भावना ही असेल दुसऱ्या फोटोबद्दल भावना दुसरी असेल त्यामुळे प्रत्येक फोटोगणिक प्रत्येक व्यक्तीच्या आठवणी भावनिक गुंतवणूक ही वेगळी वेगळी येते आणि डिजिटल फोटोमध्ये तसं मला असं वाटते की इतकं स्किल लागत नाही कारण ते तंत्रज्ञानामुळे ते फोटो चांगले येतातच पण जेव्हा जुने फोटो फोटोग्राफर काढायचा तेव्हा तो त्याचा हातामध्ये कॅमेरा तो कॅमेरा सेट करणार ती व्हिजन सेट करणार मग सगळ्यांना तो सांगणार की हां थोडं स्माईल करा मान सरळ हां नाही तुम्ही पुढे या तुम्ही खाली बसून घ्या हे जे ते एका फोटोबद्दलचं सगळं असायचं आणि मग तो फोटोग्राफर ते सगळं झालं की हां रेडी स्माइल किक क्लिक करून फ्लॅश उडायचा ती जी मजा असायची ती आता थोडीशी कुठे नवीन डिजिटलमध्ये एवढी येत नाही असं वाटतं